आतापर्यंत मी बऱ्याचशा शाळांना ऑफिसेसला भेटी दिल्या आहेत माझी शाळा पाहिलेली आहे पण जिथे मी सध्या काम करते आहे इतक्या वर्षांपासनं इथे पहिल्यांदा आल्यावर मला हे असं जाणवलं की सगळ्यात जास्त आर्ट डिपार्टमेंट जर बिझी असेल तर ते ह्या शाळेतलं आहे आणि त्यांचा जो उपयोग या शाळेमध्ये करून घेतला जातो पुरेपूर आणि इतकं स्ट्रॉन्ग आर्ट डिपार्टमेंट आमचं आहे की प्रत्येक वेळी ते त्यांना प्रोत्साहन देतात आणि कशा प्रकारे ते आणखी नवीननवीन गोष्टी त्यामधनं पोस्टर्समधनं दाखवू शकतात ह्यासाठी सतत कार्यरत राहतात आमचे प्रिन्सिपल सर आणि खरंच ते हॅट्स ऑप आहेत आणि नेहमीच क्रिएटिव्हिटीला संवेदनशीलतेला इथे प्रोत्साहन दिले आहे त्यामुळे नवीननवीन गोष्टी करण्यासाठी नक्कीच आम्हाला आमची संस्था सपोर्ट करते सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आम्हाला सगळे चार्ट पेपर्स कलर्स आर्ट डिपार्टमेंट ज्याही आवश्यक गोष्टी आम्हाला लागतील पेंटिंगसाठी त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत विथ द नॉलेजेबल स्टाफ ऑफ आर्ट